मी ब सखीमंच यामध्ये स्वयंपाकामध्ये मी भाग घेतला होता त्यामध्ये केक ही रेसिपी बनवली होती ती केक एकदम व्हिजीटीएबल अशी बनवली होती त्यामुळे तिथले जे वातावरण होतं सगळे लेडिजने खाऊन पा बघितला होता तर त्यामुळे सर्व व्हिजीटेबल असा केक माझा वेगळा बनलेला होता त्याच्यामुळे माझं नंबर आला होता सर्वांनी तारीफ केली होती की हा कसा बनवला मी सर्व वीजीटेबल वापरूनच योग्य जे व्हिटॅमिन्स असेल त्याच्यातूनच हा केक तयार केला होता कारण की लहान मुलं खूप वीजीटेबल खात नाही त्याच्यामुळे हा मी केला होता त्याच्याद्वारे जर एक एक पाला जर मुलांना खूप आवडतो त्याच्यामुळे ज्यांना व्हिटॅमिन्स हे सर्व माहित नसते ह्याच्यात काय आहे फक्त ते केकच पाहतात त्याच्यामुळे ते खाता त्याची आवड निर्माण होते यामुळेच मी स्वयंपाकातल्या याच्यातलं मला केक किंवा कोणती पण वस्तू अशी आपल्या मुलांना जे आवडत नाही त्याच्यातून आपण चांगला प्रय प्रयत्न करून त्यांना खाण्याचा त्यांच्या पोटामध्ये व्हिटॅमिन्स असे घालण्याचा प्रयत्न आईनं करायला पाहिजे तसेच मी यूट्यूबवर कोणतेही व्हिडिओ असे पोस्ट केले नाही असा मला अनुभव कशात नाही